मी एक शास्त्रीय नृत्य शिकलेली नृत्यांगना असल्याने मला बऱ्याचशा अशी शास्त्रीय किंवा सांस्कृतिक गाण्यांवर नाचायला जास्त आवडतं मला बेजिकली मला ती खूप धांगडधिंगा अशी गाणी ऐकायलाही आवडत नाही आणि त्याला कारण मला अशीच छान एकदम ज्या संगीताला खूप सुंदर चाल असते किंवा ज्या ज्याच्यात काहीतरी शास्त्रीय भाग आहे ज्या ज्याच्या तालाला काहीतरी लॉजिक आहे अशा गोष्टीवर नाचायला मला जास्त आवडतं मी बरंचसं शिकलेली आहे त्या त्यामध्ये मी बरीच अशी जी मराठी अभंग आहेत किंवा मराठी गाणी आहेत ह्याच्यावरही मी नृत्य केलं आहे जसं की माझे माहेर पंढरी किंवा तीर्थ विठ्ठल क्षेत्र विठ्ठल हे झालं अशी बरीचशी गाणी आहेत आणि शास्त्रीय शिकताना एक त्या त्यात येणारी अडचण किंवा त्या ते त्यात येणारी समस्या अशी असते की त्यातलं जे तंत्र आहे किंवा त्यातल्या तालातल्या ज्या लहान लहान गोष्टी आहे हे समजण्यात खूप वेळ जातो तालाचे खूप भाग असतात त्यानंतर प्रत्येक गोष्टीत तो ताल ताल सुरू होताना ताल संपताना किंवा तालाच्यामध्ये ते कसं कोणती गोष्ट कधी करायची कोणती मुद्रा कधी कशी करायची किंवा कोणत्या गोष्टीवर कोणत्या तालावर कसं नाचलं जाणं ह्या गोष्टींमध्ये ह्या ज्या आहेत की ह्या गोष्टी शिकायला थोडा वेळ लागतो खूप आपल्या बुद्धीचा कस लागतो कारण शास्त्रीय नृत्यात जे ताल असतात ते आपल्याला खूप सोप्या पद्धतीने किंवा खूप पटकन असे समजत नाहीत ते शिकायला त्यात खूप वेळ घालवावा लागतो ती प्रत्येक गोष्ट बऱ्याच वेळेस ऐकावी लागते बऱ्याच वेळेस करावी लागते त्यानंतर ती हळूहळू जमाय हो जमते किंवा येते अशी बरीचशी गाणी आहेत जी आम्ही एकदम साध्या सोप्या जे हिंदुस्तानी असतात ताल त्यातले जी गाणी आहेत त्यात सुद्धा कर्नाटकी ताल पद्धतीचं नृत्य कसं बसवणं ही एक अवघड गोष्ट आहे कारण ते दोन्ही वेगवेगळ्या प्रकारचे संगीत आहेत त्याचे तालही खूप वेगवेगळे असतात पण कधी कधी आपण त्यांना जवळपास आणून ते प्रयोग करू शकतो आणि ती एक गोष्ट आहे की ज्याच्यात मी खूप वेळ घालवला आहे